ट्रेक पूर्ण झाल्याची भावना फार परिपूर्ण करणारी आहे कारण तुम्ही ख् खाली पायथ्यापासून शिखरमाथ्यापर्यंत चढायला सुरुवात करता शिखरमाथ्यापर्यंत जायचा तुमचा जो प्रवास असतो तो कधी कधी खूप थकवणारा असतो थकवणारा असतोच पण त्यासोबत निसर्गातली विविध दृश्यंही पाहता येतात याच्यामुळे ते काहीतरी एक आपण आपलं एक मेहनतीचं काम आपण पूर्ण केल्याची भावना असते वर गेल्यावर शिखरमाथ्यावर तसंच ही निसर्गाची वेगवेगळी दृश्य पाहूनहीआपल्याला समाधान मिळतं त्यामुळे ही ट्रेक पूर्ण झाल्याची भावना ही अशा अर्थाने परिपूर्ण आहे की जिकडे काहीतरी मेहनत केली याचं समाधानही आहे आणि नैसर्गिक दृश्य पाहिली याचंही समाधान आहे ट्रेकवरची दृश्यं पाहून मंत्रमुग्ध नक्कीच व्हायला होतं कधी कधी एक असा सुंदर सकाळी सूर्यास्त होतो सूर्योदय होतो तो आपल्याला फार छान दिसतो वरतून कधी सूर्यास्त दिसतो तोही फार सुंदर असतो त्या संध्याकाळच्या शांत वेळी निवांत बसून सूर्यास्त बघण्याची मजा डोंगरमाथ्यावरून काही वेगळीच आहे वरतून शिखरमाथ्यावरून कधी खालची जंगलं दिसतात नागमोडी जाणाऱ्या नद्या खालच्या वस्ती असतील कधी कधी समोरचे डोंगर समोरची समोरचे किल्ले या सगळ्या गोष्टी दिसतात तर निश्चितच वरतून आपण शिखरमाथ्यावरून खालची सगळी दुनिया न्याहाळत असताना आपल्याला फार मजा येते आणि आपण त्यात तासनतास गुंग होऊन जातो वरती सोसाट्याचा वाराही वाहतो कधी कधी खूप जोरात पाऊस असतो तर कधी कधी सहन न होणारी थंडीही असते तर असे वेगवेगळ्या ऋतुंमधले वेगवेगळे सोहळे निसर्गाचे आपल्याला अनुभवता येतात तर अतिशय छान असे अनुभव असतात ते आपण डोंगराच्या वर गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही